हां मी ए बी सी इन्फोटेकमधून बोलत आहे तर आमची बिझनेस टूर न्ह्ययची आहे दहा तर वीस लोकांची आहे तर तुम्ही काय एरेंज करून देऊ शकता का आम्हाला म्हणजे बस स्लीपर बस रेल्वे कन्विनियंट काय होईल सोयीचं काय पडेल आम्हाला आम्ही मुंबईहून निघणार आहोत सकाळी म्हणजे आम्हाला यायचं आहे तर आम्हाला फिरत फिरत यायचं आहे तर आम्ही दादरवरून येणार आहोत दादर हो सगळे आम्ही तिथे जमणार आहोत बरं बरं हां थोडंसं आरामदायी पण वाटलं पाहिजे आणि आम्हाला सगळेच कारण वेगवेगळ्या भागातून मुंबईत आलेले आहेत त्यामुळे त्यांना थोडंसं बघत बघत यायचं आहे हां

हा पूर्ण कारण आम्ही वीस पंचवीसजणं तरी आहोतच

बरं एका व्यक्तीचा दिवसभराचा प्रवास

म्हणजे तुमच्या तिकिटामधे का मला वेगळे त्याचे पैसे भरावे लागतील बरं हो पुण्याच्या ठिकाणी हां बघत बघत येणार हां म्हणजे तुम्हाला जर काही माहिती असेल की तिथली खासीयत पदार्थांची कुठली आहे तर आम्हाला नेऊ शकतो बरं कोल्हापूरमध्ये पोहचता येईल बरं आणि आम आम आम्ही दोन दिवस राहणार आहोत आमची बिझनेस टूर असल्यामुळे आम्ही दोन दिवस तिथे राहणार आहोत तर आम्हाला जातानासुद्धा आम्हाला सोय करायची आहे बरं ते आम्हाला आधीच बुकिंग करायला लागेल त्याचं का तुम्ही नंतर आम्ही केलं तरी चालेल बर आणि मग आमच्या राहण्याची वगैरे सोय तिथली तुम्हाला काय माहिती आहे

आम्हाला ए सी ए सी रूम पाहिजे आहे सर हां फायनल हां झाला की मी तुम्हाला कळवेन सग हां सगळे मेलच आहेत हो हां सर हो चार हा हो चालेल चालेल चालेल चालेल हो चालेल तुम्हाला ह्या नंबरवर मी कळवते हो ठीक आहे ठीक आहे चालेल हो ठीक आहे ओके थँक्यू हां